कोविड नावाच्या एका अतिशय मोठ्या संकटाला आपण काही वर्षांपूर्वी सामोरे गेलो होतो आणि ह्या महामारीने संपूर्ण जगाचं चित्रच बदलून टाकलं असं माझं मत आहे या कोविडमुळे प्रत्येकच क्षेत्रातल्या लोकांना किती काय काय सहन करावं लागलं आहे किती नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या आहेत हे ह्यातून दिसून येतं आता मी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे आजपर्यंत कधी विचारही केला नव्हता की समोर मुलं नसतील आणि आप ते आपल्यासमोर प्रत्यक्ष न बसता ते आपल्यासमोर ऑनलाईन येतील कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील असा खरंतर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता पण आज तसं घडलं आणि आता तर परिस्थिती अशी झाली आहे की शाळा जरी सुरू झाल्या असल्या ऑफलाईन तरी सुद्धा पालकांना क्लासेस वगैरे म्हटलं की शक्यतो ऑनलाईनच बरं पडतं ने आण करायची भानगड नाही बरं वेळ वाचतो ट्रॅफिकमधून जा ये करायची गरज नाही त्यामुळे कोविड नाईन्टीनमुळे ही एक गोष्ट मात्र नक्कीच बदलून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हालाही आता त्या चॅलेंजेससमोर त्या आव्हानांसमोर आम्हाला उभं राहावं लागत आहे म्हणजे असं कितीही वाटत असलं की प्रत्यक्ष शिकवून एखादा विषय प्रत्यक्ष शिकवून जितका छान शिकवला जातो किंवा समजावून सांगितला जाऊ शकतो ती सर ऑनलाईन शिकवणं ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतीला निश्चितच नाही पण टू इवॉल्व्ह ऑर टू चेंज इज वॉट इज नेचर इज ऑल अबाउट त्यामुळे तसं करावंच लागणार आहे पर्यटनावरचा परिणाम म्हणाल तर पर्यटन क्षेत्राला बहुतेक सर्वात जास्त फटका बसला असेल कारण काय सुट्टी लागली नाही अगदी विकेंड जरी मिळाला तरी लोकं कुठे ना कुठेतरी पळतातच अगदी आपण सुद्धा पण जेव्हा लॉकडाऊन झालं आणि घरातच बसून राहायची वेळ आली अगदी साध्या विकेंडला सुद्धा जवळपासच्या ठिकाणी जाता येईनासं झालं तेव्हा मात्र नक्कीच अडवणूक झाली अगदी अशी कोंडमारा झाला असेल लोकांचा अनेक ठिकाणी जायचं असेल पर ते जरा कोव्हिड उठे उठेपर्यंत अशी परिस्थिती आली होती की ते आधी चेक करायचं की आपण जिथे चाललो आहोत तिथे कोविडचे पेशंट्स किती आहेत मला तरी असं वाटतं की पर्यटनावर तर सर्वात जास्त परिणाम झाला आहे या कोविड संकटाचा